काम झाल्यानंतर मला डान्स करणे किंवा ड्रॉईंग काढणे अशा खूप आवडतात कारण की काम झाल्या काम करताना आपल्याला ह्या गोष्टीसाठी वेळ मिळत नसतो तर त्यामध्ये काम झाल्यानंतर मला डान्स आणि ड्रॉईंग काढणे खूप आवडते